हालो डॉक्टर मॅडम बोलत आहे ना मॅडम मला आहे ना तर कोविडबद्दलची माहिती पाहिजे होती थोडी नाही नाही वॅक्सिन नाही कोविनमध्येच जे आहे ना ते स्वच्छता राखा हे ते गवरमेंटचं जे आ मी दिलेल्या हो तर तसा कोविड सुरू आहे आणि लेकरांना आपण कितीही सांगा तर आपलं काही ऐकणार नाही तर तुम्ही डॉक्टर आहे तर तुम्ही जर त्यांना सांगशाल अजून तुम्ही सांगा मी स्पीकरना करतो मग लेकरं ऐकते तरी म्हणजे तुमचं ऐकेल व्यवस्थित गाईड मग गाईड करा थोडंसं कोविडबद्दल त्यांनी

होके मॅडम हो मुलं लावत नाहीत ना हो हो आता कसं तुम्ही सांगितल्यानंतर बरोबर ऐकेल ते कारण माझं तर ऐकणारच नाही मी म्हटलं चला मॅडमलाच फोन करून एकदा म्हटलं मॅडमसोबत बोलून देते आणि तुम्हाला काय काय गाईड लागते कोविडसाठी ते सांगतात बरोबर हो तर ठीक आहे थॅंक्यू मॅडम